हॅलो शिवकृपा रेस्टॉरंट शिरोली कोल्हापूर ना

हां सर हा तेरावी गल्लीतून बोलतो आहे हां आपल्याकडे कोणते कोणते डिश अवेलेबल आहेत आता ओके सर ओके मिक्स व्हेजमध्ये कोणतं आहेत सर हां सर ओके ओके पनीरमध्ये सर काजू पनीर किंवा पनीरमध्ये असं ओके सर आपल्या रेस्टॉरंटमध्ये स्पेशल असं काय आहे कोणत्याही डिश वेज बगदादी का हां सर पंजाबीमध्ये सर

ओके सर हां मग एक वेज पंग बघता ती एक वेज पंजाबी त्यासोबतच रायता आणि मसाला पापड त्यासोबत बटर नान बटर रोटी आणि जिरा राईस तेरावी गल्ली पुणे कोल्हापूर हायवे शिरोली नाका कोल्हापूर शिवकृपा रेस्टॉरंट शेरोली नाका कोल्हापूर ना हो सर हो सर ट्रिपल नाईन डबल टू ट्रिपल फोर टू वन वन हां सर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ओके सर ओके ओके

हो हो सर हो सर चालेल चालेल चालेल ड्रिंक कोल्ड ड्रिंकमध्ये काही नको सर हां सर आईस्क्रीम हो चार बटरस्कॉच सर ओके सर ओके हां सर चालेल सर थँक्यू धन्यवाद सर